हो मी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहते टीव्हीवर नाही परंतु यूट्यूबवर जास्त पाहते टीव्हीवरती आधी मी तारक मेहता का उलटा चष्मा म्हणून एक कार्यक्रम पाहायचे अगदी बालपणापासून ते आत्तापर्यंत पाहायचे परंतु आता मी यूट्यूब जास्त प्रेफर करते यूटूब हे माझ्यासाठी खूप मोठे मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे काही भेटलं नाही की शोधा यूट्यूबवरती हे जमत नाही आहे कसे करायचे शोधा यूट्यूबवरती सर्व काही आजकाल यूट्यूबवरती होते मग मनोरंजनसुद्धा यूटूबवरतीच पाहते मी खरंतर यूट्यूबर्स आणि त्यांचे चॅनल्स आ माझ्यासाठी मनोरंजनात्मक आहेत काही काही वेगळे वेगळे प्रोग्रॅम्स काही वेगळे गेम्स हे सर्व काही यूटूबवरूनच समजते नवीन नवीन आविष्कार घरातल्याच वस्तू त्यांचे आविष्कार हे सुद्धा मला यूटूबवरूनच भेटते मला अन्य भाषेंमधील जसे की हिंदी इंग्लिश या भाषांवरती मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहायला आवडते द ग्रेट कपिल शर्मा शो हा माझा आवडीचा शो आहे हिंदी भाषेतील तसेच इंग्लिश भाषेतील मला वेबसिरीज बघायला आवडतात त्याही मनोरंजनात्मक असतात खरं तर यूटूबवरती आपल्याला सर्व काही भे दिसते जे आपण टीव्हीवरही सुद्धा पाहू शकतो पर यूटूबवरती कमी जाहिराती बघायला भेटतील तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये जर जाहिरात आली तर ती आपल्याला आवडत नाही म्हणून मला यूटूब जास्त आवडते टीव्हीवरील कार्यक्रम मला पाहायला आवडत नाहीत जेवढे यूटूबवरील आवडतात